नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न आहे की राज्यातील विविध समुदायांचा एकमेकांशी संवाद कसा आहे आणि त्यांचं सहजीवन कसं आहे तरं फार महत्वाचा प्रश्न आहे की राज्यातील जे वेगवेगळे समुदाय आहेत त्यांचा एकमेकांविषयीचा संवाद कसा आहे किंवा ते कसे राहतात एकमेकांसोबत तर त्या पूर्वी नेमकी या ज्या हिंटमध्ये आपल्याला कास्ट दिलेल्या आहेत समुदाय दिलेले आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात एक माहिती जाणून घेऊया जी कोरकू जात दिलेली आहे ती मुंडा या ग्रुपला ग्रुपमधून येते आणि जास्त करून हे लोक मध्य प्रदेश परत महाराष्ट्र खा खांडवा बुऱ्हाणपूर बेतूल ह्या जागेमध्ये राहतात आणि जी दुसरी आपल्याला कास दिलेली आहे गोवरी गोवरी ही जास्त करून आपण जे गुरेढोरे पाळतात त्यांची त्यांचं समुदाय आहे हा त्यांचं जास्त करून काम हे गुरं पाळण्याचे त्यांची रक्षा करणं त्यांना वाढवणं हे त्यांचं मुख्य काम आहे साधारणतः ह्या समुदाय आपल्याला महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगढ ह्या भागात आढळतो पुढचा आहे कोरकू कोरकू हे जे आहे ते आपल्याला महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी दिसतात आढळून येतात जास्त करून त्यांचं बहुतांंश काम हे त्यांचं शेती आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचा शेती करतात जसं आपल्याला काही काळी जॉग्रफीमध्ये वगैरे शिकवलं जायचं की झूम कल्टिव्हेशन स्लॅश अँड बन असं म्हणजे ती जमीन जाळून परत त्याच्यावर काही महिने काही पीक खत पीक वाढवायचं नाही जेणेकरून ती जी जमीन आहे ती सुपीक होते पुन्हा एकदा आणि त्या पद्धतीने तिथे त्यांच्या एक सायकल मेंटेन करतात ते आणि तसं तर ही जी कोरकू जात आहे ती जास्त करून शेती मध्ये असते बाकी त्यांचं एकमेकांची संवाद म्हणजे त्यांच्यामध्ये काही गोष्टी सिमिलर असं म्हणजे सारख्या आहेत काही त्यांचे परंपरा त्यांच्या ज्या रूढी आहेत त्या काही काही सारख्या आहेत काही काही त्याच्यामध्ये पण वेग वेगळेपण आहे प्रत्येकाचं तर ज्या काही सारख्या आहेत ते ते एकत्र राहून साजरं करतात जे काही वेगळेपण आहे ते प्रत्येकजण आपापल्या वेगळेपण जपत जगतं त्यामुळे सहजीवन प्रत्येकजण आपापल्या एकावर काय म्हणतात की डिपेंडेंट आहे जो जो समुदाय शेतीवाडी करतो त्यांना त्यांच्यावर बाकीचे लोक अन्नधान्यासाठी डिपेंडेंट असतात जे गुरं ढोरं यांची रक्षा करतात ते गुराढोरांसाठी त्यांच्यावर डिपेंडंट असतात तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ते मिळून मिसळून राहतात त्यांचं वेगळेपण जपतात आणि सारख्या गोष्टी एकत्र साजऱ्या करतात धन्यवाद